भारतीय संस्कृतीमध्ये पारंपरिक नृत्यप्रकार नक्कीच फार महत्त्वाचे आहेत आणि याच्यामध्ये जर महाराष्ट्राचा विचार केला तर लावणी आहे लावणी हा प्रकार महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा आहे त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र ही एक सांस्कृतिक जागा आहे आणि यामध्ये लावणी हा प्रकार फार जास्त प्रकारे साजर सादर केला जातो दुसरा प्रकार म्हणजे भारतामध्ये विचार करायला गेलं तर तांडव जसं आपण बोलतो की शिव तांडव म्हणजे भगवान शिव यांच्याशी महादेव यांच्याशी कनेक्ट करून किंवा जोडलं गेलेलं आहे हे हा नृत्य प्रकार तर ह्या प्रकारामध्ये महादेव स्वतः तांडव करतात एक रुद्र प्रकार आहे रुद्र अवतार असतो तो आणि ह्या प्रकारामध्ये आपली फार एनर्जी लागते या प्रकारामध्ये आपल्याला साधारण काही स्टेप्स अशा असतात की ज्याच्यामध्ये फार एनर्जी लागते तुमचे डोळे म्हणा किंवा तुमचा चेहरा म्हणा याच्यामध्ये तो रुद्र अवतार दिसला पाहिजे असे फार वेगवेगळे नृत्य प्रकार आहेत भारतामध्ये जे फार चांगले आहेत आणि साधारण आपले बरेचसे नृत्य प्रकार हे अध्यात्मिक गोष्टींना जोडलेले आहे असं मला वाटतं आणि ती फार चांगली गोष्ट आहे कारण अध्यात्मिक गोष्टीला जोडली गेल्यानंतर कला ही गोष्ट अपोआप अध्यात्माशी जोडली गेली आणि त्याची पूजा व्हायला लागली म्हणजे कलेची पूजा व्हायला लागली आणि चांगले पारंपरिक नर्तक होण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं शरीर हे लवचीक असायला हवं लवचीक शरीर असेल तर तुम्ही कित्तीही अवघड स्टेप असली कित्तीही अवघड तो नृत्य प्रकार असला तरीही तुम्ही तो नक्कीच करू शकता दुसरं दुसरा गुण म्हणजे तुमच्यामध्ये एनर्जी फार हवी तुमच्यामध्ये एनर्जी असेल तर तुम्ही पारंपरिक नृत्य हे एनर्जीनेच केलं जातं आणि एनर्जी असेल तर नक्कीच तुम्ही पारंपरिक नृत्य तुम्ही चांगलं करू शकाल सो तुमचं शरीर लवचीक हवं तुमच्याकडे ती एनर्जी हवी तुम्हाला ते हावभाव येणं फार गरजेचं असतं त्याच्यामुळे नक्कीच हे गुण आवश्यक आहे